माझा फस्ट प्रोडक्ट एक्सपिरियंस हा खूप एकदम मस्त होता फस्ट प्रोडक्ट म्हणजे मी खरेदी केलेला माझा मोबाईल खूप चांगल्या रित्या पडत मला म्हणजे मिळाला आणि त्याची सर्विसिंग वगैरे चांगल्या प्रकारे होते आत्ता त्याला झाले अजून पर्यंत चांगला चालतोय सो ते प्रोडक्ट एक उत्तमरित्या चांगलं होतं मायासाठी ते प्रोडक्ट म्हणजेचा एक्सपिरियन्स चांगला होता की स्वतः जो घालचा मी तो मोबाईल घेत सो हा मोठा माझा एक्सपिरियन्स आहे